हॅलो मी अनिल सुतार बोलतो आहे पार्वती थिएटर का हां मी तुमच्याकडे काल रात्रीच पिच्चरची तिकीट बुक केलेली आणि रात्री काय मला कळलं नाही परंतु आज सकाळी माझा एक फॅमिली मॅटर गावाकडे झाला आहे त्यामुळं मला अचानक गावाला जावं लागणार आहे आणि त्यासाठी मला आता ज पिच्चरची तिकीट कॅन्सल करावे लागणार आहेत परंतु आमची एक सात आठजणांची जी तिकीट काढली होती त्याच्यासाठी आता कॅन्सलसाठी तुमची प्रोशेस काय आहे किंवा जर मी दोन दिवसानी जर परत पिच्चर बघायला साठी यायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्ही हीच तिकीट पुढच्या तारीख बदलून मला मिळेल का त्यासाठी मी तुमच्याकडं चौकशी करायसाठी फोन केला आहे आणि तसं काय होत असलं तर बघा नाही तर मग माझ्या जे अकाऊंटला ऑनलाईन परत पेमेंट केलं तर बरं होईल तुमचे काय जे असेल ते कपात करून घ्या आणि मला योग्य तो निर्णय द्या कारण मी आत्ता काही येऊ शकणार नाही आजच्या शोसाठी त्यामुळे माझं तुम्हाला मी दिलगिरी व्यक्त करतो मला पहिलं मला माफ करा परंतु माझ्या ह्या विचारावर घरात ग गावी तर गेलंच पाहिजे त्यामुळे तुम्ही मला हे काय ॲडजेस्टमेंट ह्याच्यातली मला सांगा तुमच्या व्यवस्थापनाला तुम्ही विचारून मला कळवू शकत आहे तुम्ही माझा मोबाईल नंबर मी दिलेलाच आहे तुमच्याकडं तर त्याच्यावरती मला तुम्ही सांगा ही विनंती आहे आणखी जर आज पैसे दिले नाही परत तर मला पुढच्या शोसाठी तुम्ही तिकीट खरेदीच्या वेळेला मला त्याचा वापर व्हावा पैशांचा त्या ठीक आहे